हॅलो सर तुम्ही राजपूत रेस्टॉरेंटमधून बोलत आहे आहात का मी संचिता शिंडे बोलत आहे सर मला दहा समोसे ऑर्डर करायचे आहे पण मला त्यामध्ये एक्स्ट्रा चटणी आणि सॉस हवा आहे तर मिळेल का सर प्लीज देणार का असेल तर धन्यवाद सर